काल्पनिक गुन्हेगारी थरारक अकाल्पनिक अशा अनेक पुस्तकांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात ह्या प्रकारांपैकी बरेचसे कादंबऱ्या पुस्तकं हे काल्पनिक कथानकावर आधारलेले असतात आणि ही पुस्तकं बऱ्यापैकी पॉप्युलर झालेली आपल्याला जाणवतं मला आवडलेला प्रकार म्हणजे अकाल्पनिक जे थोडंसं रियालिटीकडे झुकलेलं असतं वि स खांडेकरांसारखे लेखक ययाती ही कादंबरी अतिशय सुंदर कादंबरी आहे ही कादंबरी थोडीशी इतिहासात डोकावून बघण्यासाठी भाग पाडते यामध्येे जे वर्णन केलेलं आहे ते काल्पनिक आहे परंतु त्याचा इतिहासाशी कुठेतरी जोडलेला संबंध आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून ती पॉपुलर झालेली वाटते ह्या अशा कादंबऱ्यांना वाचक वर्ग जास्त मिळतो याचं प्रामुख्याने कारण असं की त्या काल्पनिक तर असतातच परंतु त्या जुन्यापुराण कालामधील पात्रांशी त्यांचा संबंध जोडलेला आहे आणि त्यामुळे ते वाचताना आपल्याला आपण त्या पात्राशी समांतर विचार करत चालत असतो त्या पात्रांच्या बरोबरीने आपल्या आवडीनिवडी आपले विचार त्या पद्धतीने आपण करत असतो खरंतर हे पात्र हे अशी पुस्तकं वाचत असताना त्यांचा समाज जीवनावर प्रचंड मोठा परिणाम झालेला असतो ययातीचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मला वाटतं की सर्व वाचक लोकांनी हे पुस्तक वाचलं असावं कदाचित त्याची एक दोन तीन त्याहीपेक्षा जास्त पारायणं त्यांनी केली असावीत आणि म्हणून मला अशी पुस्तकं चांगली वाटतात आणि इतर पुस्तकंही आहेत परंतु अकाल्पनिक जी रियालिटीशी संबंधित आहे अशी पुस्तकं वाचणं जास्त चांगलं